हो मी रोज संध्याकाळी चालायला जाते नियमितपणे कारण त्याचे खूप फायदे आहेत आपल्या शरीरासाठी आपण जेवण केल्यावर नुसतं बसण्यापेक्षा आपण चाललं पाहिजे जेणेकरून आपलं जेवण आपल्याला पचतं आणि आपलं कॉलेस्ट्रॉल पण कमी होतं त्याच्यानी आपल्याला शरीरा शरीर आपले लवचिक होते आणि अन्न पचण्यास पण मदत होती आपले चालल्याने पाय मोकळे होतात स्नायू मोकळे होतात त्याच्याने एक आपला व्यायाम पण होऊ शकतो आणि मेन म्हणजे चालण्याचे खरंच खूप फायदे आहेत आपण संध्याकाळीही चाललं पाहिजे आणि सकाळीसुद्धा मॉर्निंग वॉक केलाच पाहिजे अफकोर्स त्याच्याने आपल्याला एनर्जी पण भेटते उत्साह भेटतो आपल्या व्यायाम होतो चालल्यानी आपल्या शरीराचे वजन कमी होते